मराठी भाषेतील म्हणजे काही सामान्य गैरसमज म्हणजे कोणते तर शहरातील लोक शुद्ध बोलतात आणि गावातील लोक म्हणजे अशी हे बोलतात तर समजा काम

तील लोकांचे वेगळे शब्द असतात तर त्यांना गैरसमज असू शकते जसं गैर शहरातली लोक बोलतात कारे कुटं चालला तर म्हणजे नं म्हणजे गावातील लोक बोलू शकतात असं का कारे कुटं चालला काय करू लागला असं प्रकारे म्हणजे त्यांना गैरसमज असू शकतात म्हणजे त्या भाषेचा अर्थ म्हणजे समजा त्या शब्दाचा अर्थ तर शहरातली लोक किंवा म्हणजे शिकलेली लोक ज्यांना ती म्हणजे दिं गावातील भाषा समजत नाही तर ते असा प्रकार त्यांना अर्थ दुसरा वाटू शकतो आणि त्यांना गैरसमज होऊ शकतो तर ते आपण कसे दूर करता येईल तर म्हणजे त्यांना सांगू शकतो की आपण या शब्दाचा अर्थ असा होते आणि या शब्दाचा अर्थ असा होते तर म्हणजे हे शब्द दोन्ही एकच आहेत तर त्यांना असं समजावून सांगू शकतो आणि हे गैरसमज आपण दूर करू शकतो अशा प्रकारे